मी एक विनोदी पुस्तक दोन वर्षांपूर्वी एक मी विनोदी पुस्तक वाचले होते त्या पुस्तकांमध्ये मला म्हणजे खूप त्या पुस्तकांमध्ये एक खूप छान प्रकारे हसं म्हणजे खूप छान प्रकारे एक अप्पा हातनुरे नावांच्या सरांचं एक पुस्तक होतं तसेच त्याचप्रकारे ते एक पुस्तक होतं आणि दुसरं एक पुस्तक होतं ते एक मराठीतील एका लेखकाने लिहिलेलं होतं त्या पुस्तकामध्ये एक छान प्रकारे हसण्यासाठी म्हणजे छान प्रकारे हसायला यायचं त्या पुस्तकामध्ये असं ते नावाचं एक पुस्तक होतं ते पुस्तक म्हणजे खूप छान पद्धातीने त्या पुस्तकामध्ये एक अतिशय छान विनो विनोदी नाटक अशा प्रकारे विनोद देण्यात आलेले होते ते ते पुस्तक एक अतिशय खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान प्रकारचं ते पुस्तक होतं तर त्या पुस्तकामध्ये काहीच विनोदी म्हणजे इतकी विनोदी काही हास्यास्पद भाषणे दिलेली होती ना त्या विनोदाने मी आजची एकदम म्हणजे इतका हसून जायचो कधी कधी काय करायचो मी ज्या दिवशी मला कंटाळा आलेला असेल ना तर त्या दिवशी मी ते पुस्तक वाचायचो त्या पुस्तकाने माझा पूर्ण म्हणजे एकदम विरंगूळा होऊन जायचा ते पुस्तक अतिशय छान प्रकारे अतिशय ते पुस्तक होते ते आता पुस्तकाने मला अतिशय म्हणजे इतक्या प्रकारे हसवून काढलेलं होतं तर ते पुस्तक अतिशय मला छान आवडलेलं होतं त्या पुस्तकामध्ये माझं म्हणजे पूर्ण रस होता त्या पुस्तकामध्ये एवढं म्हणजे त्या छान पुस्तकते म्हणजे माझ्या मनाला असे हे झालेलं होतं तर ते ते पुस्तक होतं ना त्या पुस्तकामध्ये मला खूप छान प्रकारे म्हणजे आवड निर्माण झाली त्या त्या पुस्तकाने काय केलं होतं वेगवेगळ्या प्रकारे जे जे बाल बाल आपण बाल ह्याच्यात म्हणजे जे प्र हे करतो प्रयोग करतो तर ते पुस् ते त्या प्रयोगाबद्दल जे आपण म्हणजे बालपणी जे आपण हसायचो फुगायचो रडायचो तर तशा प्रकारचं जे होतं ना तर ते भरपूर म्हणजे प्रमाणात दिलेलं होतं तर ते ते पुस्तक त्या प्रकारे दिलेलं होतं त्या पुस्तकामध्ये इतक्या छान प्रकारे म्हणजे हसवलं जायचं ना भरपूर म्हणजे खूप म्हणजे छान ते पुस्तक आम्हाला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे लाभलेलं होतं तर ते पुस्तक एक मी त्या पुस्तकाने मला भरपूर प्रकारे हसवलं होतं दुसरं एक पुस्तक होतं ते म्हणजे की फजिती नावाचं फजिती नावाचं एक पुस्तक होतं ते फजिती नावाचं पुस्तक असं होतं त्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या होत्या जसे की ससाकासवाच्या गोष्टीपासून ते बारीक बारीक गोष्टी होत्या त्याच गोष्टी हस्यास्पद ठिकाणी कशा म्हणजे रंगवून सांगता येईल अशा प्रकारच्या त्या गोष्टींमध्ये हे सांगितलेलं होतं त्या गोष्टी अतिशय म्हणजे मस्त आम्हाला म्हणजे मोहक वाटायच्या त्या गोष्टी तर त्याच गोष्टींमधून आम्ही म्हणजे भरपूर काही हास्यास्पद म्हणजे विनोदी अतिशय विनोदी छान प्रकारचे विनोद बारीक बारीक छोटे छोटेच्या विनोद केलेले जायचे त्या विनोदामदे ते पुस्तक म्हणजे खूप म्हणजे खूप छान प्रकारे ते पुस्तक आम्हाला आवडलेलं होतं तसेच अजून एक पुस्तक होतं की राजदरबारातील काही गोष्टी राजदरबारातील काही गोष्टी असायचे लोक जे हे करून यायचे तर ते एक मला खूप म्हणजे छान प्रकारे आवडले जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्या अशा त्या गोष्टीचं प्रतीक होतं त्या गोष्टीमध्ये राजाला एवढं म्हणजे वाईट वाटायचं त्यो समोरचा जो त्याचा बिरबल होता तो काहीच म्हणजे उत्तर प्रत्युत्तर द्यायचा नाही तर ते ते म्हणायचा जे होतं ते चांगल्यासाठीचं त्या एक गोष्टीनं म्हणजे जे मला अतिशय छान प्रकारे हसवलं ना ते एक गोष्ट अतिशय छान म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटली त्याच गोष्टीमुळं मला म्हणजे खूप छान प्रकारे हसवलं गेलं तर ते एक गोष्ट मला खूप छान आवडली